ओके पुजारी काका मी अलीबागमधून साई बोलते आहे तर मला थोडी माहिती हवी होती हां मला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे तर त्याबद्दल थोडं सांगू शकाल का

हां तर मला पुढच्या आठवड्यात मंगळवारी यायचं होतं अभिषेक करण्यासाठी तर तुम्ही त्याबद्दल मुहूर्त वगैरे आणि कसं काय पूजाविधी किंवा पूजेला काय सामान हवं आहे ते थोडं सांगा

अच्छा

हां अच्छा

हां हां

ओके आणि हां आणि जर आम्ही तिकडे नवस बोललो असू तर मग त्याच्यासाठी काही गोष्टी आणाव्या लागतील का की जसं की नारळ वगैरे हार की तिकडे मिळणार

हां आम्ही नवस बोललो होतो असं की जर जॉबसाठी नवस बोललो होतो की जॉब जर मिळाल्यानंतर दगडूशेठ बाप्पाला येणार आणि तिथे अभिषेक करणार आणि तिकडे एकवीस नारळांचा प्रसाद बाप्पाला अर्पण करणार तर त्याबद्दल त्या सर्व वस्तू आम्ही घेऊन याव्या लागतील का

अच्छा हां

हां हां हां अच्छा

आणि आम्हाला अभिषेकानंतर तुम्हाला किती दक्षिणा वगैरे द्यावी लागेल अच्छा ठीक आहे तर ते तुम्ही भेटल्यानंतर सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग तुम्ही तशी योजना आखून ठेवा आपण पुढच्या आठवड्यात भेटूया ठीक आहे ओके धन्यवाद